सध्या राज्यातील वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल घडत आहेत हे दिसून येतं आहे कारणकी जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होतो किंवा जस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी होतो त्यावेळी इंजिनिअरिंग आणि मेडिकल या फील्डकडे बऱ्याचशा लोकांचा ओढा असायचा परंतु जेव्हा आम्ही अगदी ग्रॅज्युएशन कंप्लीट करेपर्यंत आलो त्यावेळी रिसर्च फील्डमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आणि त्याच कारणामुळे मी सुद्धा बहुतेक त्याच्यानंतर मास्टर सायन्स मध्ये करायचं ठरवलं मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे बदल घडत आहेत ज्या पद्धतीनं नवीन एज्युकेशन पॉलिसी आपण लॉन्च केलेली आहे त्याचा उपयोग बऱ्याचशा लोकांना होतो आहे त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणी जेव्हा ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळे विषय मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त केलं जातं मला असं वाटतं की या शिक्षण क्षेत्रामधील ज्या नवीन गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी मुलांपर्यंत कितपत पाझरत जातात याबद्दल थोडीशी शंका व्यक्त करू शकतो कारण की आमच्या इथलंच एक छोटंसं उदाहरण असं होतं की जेव्हा तुम्ही मास्टरची डिग्री घेत असता त्यावेळी तुमचे काही सॉफ्ट स्किल तुम्हाला डेव्हलप करावे लागतात आणि त्याचे काही क्लासेस वगैरे असायचे परंतु जेव्हा आम्हाला एक गोष्ट कळलं की त्याचे क्लासेस नाही केले तरी चालतील आणि फक्त त्याची एक्झाम क्वालिफाय करणं इतकंच काही ते मॅटर करत होतं त्यामुळे बरेचशे मुलं अशीच जाऊन ते एक्झाम देऊन यायचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचे जसं की बिझनेस मॉ मॉडीलविषयी काही गोष्टी असतील किंवा इंडियन कॉन्स्टिट्युशन असेल की ज्या ठिकाणी संविधानाच्या मूलभूत अधिकारांची किंवा मूलभूत हक्कांची किंवा अगदी कॉन्स्टिट्युशनची व्यवस्थितरित्या मांडणी केलेली आहे त्याच्यावरती काही प्रश्न असतील याच्याविषयी चे ते काही पेपर असायचे परंतु मुलांचा कल त्याच्याकडे कमी आणि इतर विषयांकडे जास्त असायचा अगदी सारखीच परिस्थिती मला वाटते ज्या ठिकाणी ललित साहित्य शिकवलं जातं ज्या पद्धतीनं वेगवेगळे मास्टर्सचे कोर्स हे आर्ट्समध्ये असतात जसं की एम ए संगीत किंवा एम ए अभिनय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे शिकवले जातात परंतु या सगळ्या गोष्टींचा उपयोग मुलांना कितपत होतो याच्यावरती थोडीशी शंका आहे होणारे बदल खूप सुंदर सुद्धा आहेत परंतु त्याच्यातून जे आऊटपुट येणं अपेक्षित आहे ते कुठे मिळतं आहे का याच्याबद्दल थोडीशी शंका आहे कारण आपण आता बघू शकतो की इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहे ते बरेच ओस पडत चाललेले आहेत बऱ्याच ठिकाणी ॲडमिशनचा तो आकडा सुद्धा आजकाल पार होत नाही आणि अगदी दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर मेडिकल फील्डमध्ये सुद्धा खूपच्या खूप दर वाढलेल्या आहेत जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळे मुलांचा ओढा पुन्हा एकदा नीटसारख्या परीक्षा पुन्हा पुन्हा देऊन एक दोन तीन वर्ष त्याच्या साठी खर्च करून सुद्धा मुलांना अपेक्षित ते फील्ड निवडता येत नाही अशी काही परिस्थिती रिसर्च फील्डच्या बाबतीत सुद्धा आपल्याला ब बघायला मिळते म्हणजे सरकार थ्रू असेल किंवा इतर लोकांथ्रू असेल सुंदर पद्धतीच्या काही योजना आखल्या जातात परंतु सामाजिक किंवा इतर गोष्टींच्या पटलावरती याचा कितपत उपयोग होतो याच्याविषयी थोडीशी शंका आहे मनात